आमच्या अमरावतीमध्ये एवढं तापमान आहे की लहान मुलं सुद्धा बाहेर निघाले तर बिमार पडतील आणि एवढं तापमान आहे कुलर जरी लावन फॅन जरी लावन तरी तापमान काही कमी होत नाही उन्हामुळे खूप असं गरम लागते लहान मुलांना सुद्धा बाहेर किंवा बाहेरगावी जर जायचं असेल तर आपण बाहेर नाही जाऊ शकत उन्हामुळे खूप असं गर्मावतपणा येते मुलाच्या वगैरे तब्येती खराब होतात आमच्या सुद्धा तब्येती खराब होऊन उन्हामुळे खूप त्रास होतो उन्हे उन्हेने उन्हामुळे उन्हामुळे वावरातीतल्या उष्णतेमुळे प्रदूषण खूप सुद्धा खूप जास्त होते उन्हात फिर् उन्हात फिरायला नाही जाऊ शकत लहान मुलं बाहेर नाही निघू शकत कुठे फिरायला वगैरे जात असेल तर सहाच्या पुढे कुठं बाहेरगावी वगैरे जायचं असेल तर सहाच्या पुढं अशा तऱ्हेनं अमरावती जिल्ह्यामध्ये खूप ऊन तापल्यामुळे आम्ही उन्हामध्ये कुठे फिरू फिरायला जाऊ शकत नाही